जर मला जगात कुठेही फिर फिरण्याचा चान्स दिला कधी तर मला नाशिकला जायला खूप आवडेल नाशिक सगळ्यात बेस्ट आहे त्याचं वातावरण त्याचं अॅटमॉस्फेअर वगैरे आणि नाशिकला जिकडेही जा स्वच्छता खूप जास्त आहे हिरवळ सगळीकडे आहे नाशिकला फिरण्यासाठी पर्यटन स्थळेदेखील खूप आहे पांडव लेणी कालाराम मंदिर सीतागुफा तपोवन असं आ हे तर फक्त मी दोनतीन गोष्टी सांगितल्या आहे पण नाशिकला अजून खूप असं आता नवीन झालंय जसं सत्यनारायणाचं मंदिर तेही आता आता सध्याच्या परिस्थितीमधे लोकांसाठी पर्यटनाचा खूप आकर्षक स्थळ झालं आहे तर णाशिकला अशी भरपूर ठिकाणं आहे जिकडं जाऊन आणि नाशिकला सर्व सर्वीकडे हिरवळ हिरवळ दिसते जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखा भास होतो त्याच्यामुळे नाशिकमध्ये गेल्यावर अजून खाण्याच्या वस्तूंचादेखील चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या वस्तूंचा स्वाद घेता येतो नाशिकमधे मिसळ खूप फेमस आहे दूरदूरून लोक मिसळचा स्वाद घेण्यासाठी येतात दुसऱ्या शहरांमधून तिकडे शिक्षणासाठी पण भरपूर स्कोप आहे नाशिकला नाशिकमधे भरपूर मोठी मोठी कॉलेजेस वगरे आहे फि बघण्यासाठी जर झालं तर खूपच आहे तिकडे गार्डन्स वगैरे आणि सगळं मोकळं असल्यामुळं लोकांना जर कुठे सुट्ट्यांमध्ये वगैरे फिरायला जायचं असलं तर ते नाशिक नाशिकलाच चॉइस कर करता जास्तीतजास्त आणि मलाही कोणी विचारलं की तुला कुठे फिरायला जायचं आहे तर मी नाशिकच चॉइस करणार